आता दीर्घ पल्ल्याच्या बाईकिंगसाठी आम्ही सर सुरुवातीला पहिलं लोकेशन कुठे आहे आणि किती किलोमीटर आहे त्याचा अंदाज घेतो त्याप्रमाणे मध्ये स्पॉट किती आहेत थांबण्याचे स्पॉट किती आहे काय काय कसे काय करायचे सगळं त्याच्यामुळे हे कराय आम्ही सांगतो आणि मग त्याच्यानंतर गाडीमध्ये पूर्ण पॅ टाकी भरलेली पेट्रोल पूर्णत भरलेले भरलेले असते भरून ठेवलं त्याप्रमाणे नंतर जाणारे किती जणं आहोत त्याचे त्याची एक लिस्ट असते आमच्याकडे त्याच्यानंतर आम्ही त्या त्याप्रमाणे पाण्याच्या बॉटल्स परत लागणारे त्या फस्टएड बॉक्स त्याच्याप्रमाणे त्याप्रमाणेच अजून जॅकेट वगैरे परत चष्मा वगैरे याची त्या मी डोळ्या नाही जाऊ नाही मी चष्मा म्हणून बरोबर घेतलेलंच असतो तसेच तिथे एखाद्या वेळेला राहायची सोय नसेल तर त्यासाठी टेंट म्हणून आम्ही त्या त्याचंही एक आम्ही राहायचं बराबर कॅरी केल्या कॅरी करून ठेवलेला असतो तसं तिकडे चा चा वगैरे थर्मा वगैरे ते पण आम्ही तसं बिस्किटं म्हणजे बिस्किटं एकदा एमर्जन्सीसाठी बिस्किटं फरसाण वगैरे याचाही आम्ही बरोबर घेऊन ठेवलेलो असतो असंच एक मॅकॅनिक त्यासाडी त्यासाडी आम्ही एक आमच्याबरोबर असंच एक मेकॅनिक बाई बाईकसामध्ये काही प्रॉब्लेम झाला टायर पोनच्यावर तर त्याच्यासाठी मेकॅनिक आणिक त्याच्याबरोबर टायरची अरेंजमेंट आम्ही केलेली असते